तर आपल्या देशामध्ये बघा बऱ्याचशा लोकांनी चांगल्याल्या कला हस्तगत केल्या त्यामध्ये काही कुंभारकाम करतात शिल्पकला पण हस्तगत केल्या आहेत काही हस्तकाम हस्तकला करतात तर त्यामध्येच बघा आता आपल्याकडे कुंभारकामामध्ये बघा चांगली मटकी मातीची डिजाईननुसार बनवणे कला रंगकाम करणे त्यांना चांगलं मी आपल्याकडे बघा जसंं बैल बैलगाडीचं चाक असतं त्याच्यावर ते डिजाईन माती बघून ते तयार करतात आकार देऊन भांडी बनवली जातात त्यानंतर त्याचबरोबर शिल्पकलेमध्ये पण चांगला प्रगत आहे आपलं आपले बरेचसे लोकं आहेत त्यामध्ये हस्तकला पण बघा सावंतवाडी साईडला तिकडे जे काही लोकं लाकडाचेपासून खेळणी वगैरे बनवतात त्यानंतर त्यांना रंगकाम केलं जातं मग त्यांच्या डोक्यात हे कल्पना बरोबर येतं चांगलेले कलाकार आहेत आपल्याकडे म्हणजे त्या क्षेत्रामध्ये त्यानंतर आपल्याकडे बघा आपण या साईडला पण मातीची खेळणी वगैरे बनवणे लहान मुलांसाठी आपण खेळणी वगैरे जी आपण पाहतो ती त्यानंतर त्यानंतर काही का आदिवासी लोक जे आहेत ते पण यामध्ये अग्रेसर आहेत ते पण चांगले चांगले ताने झाडे ह्यांच्यापासून चांगल्याल्या वस्तू बनवतात त्याचबरोबर कलर काम करतात काही क कलाकौशल्य चांग चांगलं आहे आणि अशाप्रकारे ह्या ज्या कला आहेत ह्या आपल्या इथे ह्या अ कलांमध्ये आपला देश प्रगतीपथावर अग्रेसर आहे